भारतातील शिक्षण व्यवस्था शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि यांचे शिक्षणाची सुरुवात होते अंगणवाडीपासून अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि त्याच्यानंतर महाविद्यालय परंतु सर्वसामान्यपणे ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांकडे म्हणजे धर भर द्यायला हवा विद्यार्थी केंद्रित शिक्षण द्यायला हवं परंतु ते मग अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकाच्या रूपाने आहे लेखी स्वरूपामध्ये किंवा नॉलेजे नॉलेज देणारं आहे त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे अशी व्यवस्था नाही की त्याचं प्रॅक्टिकल त्यांना नॉलेज कमी मिळतं आणि याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये होत नाही म्हणजे नुसतं ज्ञान आणि माहिती देणारी शिक्षण व्यवस्था आहे इतर देशांमध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर सिंगापूर थायलंड याच्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे स्वतः प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांच्या इयत्ता किंवा त्यांचे स्तर ठरवले जातात इथं पहिले तिथून दुसऱ्या इयत्तेत दुसऱ्या इयत्तेतून तिसऱ्या इयत्तेत अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढे म्हणजे पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळतो परंतु तसं न करता आपल्याकडे सुद्धा विद्यार्थी केंद्रित शिक्षण पाहिजे प्रात्यक्षिक कार्यावर जास्त भर पाहिजे आणि हे प्रात्यक्षिक कार्याचा अनुभव देण्यासाठी त्यांना पुरेसं साहित्य पाहिजे त्यांना स्वतःला हाताळायला विद्यार्थ्यांना ते दिलं पाहिजे आणि ते आनंदाने त्याने शिकलं पाहिजे जेव्हा प्रात्यक्षिकं करतात मुलं तेव्हा त्यांना खूप आनंद मिळतो म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान आणि माहितीचं शिक्षण न देता त्यांना प्रात्यक्षिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची सुधारणा म्हणजे त्यांना त्याच्या पुढं जाऊन दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याच्यापासून त्यांना उदरनिर्वाहसुद्धा त्यांचा झाला पाहिजे